मराठी भाषेचा वापर साहित्य कविता आणि कलात्मक अभिव्यक्तीच्या प्रकारात वापरता येतो तर साहित्य म्हटलं तर साहित्यात गद्य पद्य अर्थपूर्ण लेखन एखाद्या विषयाची माहिती विषयाची माहिती नंतर कुणाविषयी काही मोठ्या व्यक्तींविषयीचं त्यांचे अनुभव त्यांचं जीवन चरित्र हे साहित्यातून सांगता येतं कवितेतून भावना व्यक्त करता येतात कवितेतून उपदेश करता येतात कवितेतून अर्थबोध काही काव्य करता येतं आणि त्यामुळं कलात्म मराठी भाषा ह्याच्यात वापरली जाते आणि तसंच ह्या भाषेत कलात्मकतेनं कुठलंही वाक्य कसं वापरावं कुठं क् वाक्याची चढ उतार करावा हे कलात्मकतेत येतं त्यामुळं आपण इतर गोष्टी बोलतो जेव्हा व्यवहारात त्यात सुद्धा आपल्याला कलात्मकतेतून एखाद्याशी संभाषण करता येतं कलात्मकतेतून एखादी गोष्ट समजून देता येते आणि अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती आपल्या म मध्ये येणाऱ्या गोष्टींमध्ये कलात्मकता साहित्य कविता ह्यांचा वापर करून ती वापर करू शकते